आपण पाहिलं अलीकडच्या वर्षात खूप प्रकारे भारतीय व्यवस्था वाढली आणि विकसित झाली आणि मुख्य उद्योगांपैकी जसं की रिलायन्स कंपनी डा डे डाटा हे सगळे जे उद्योग आहे ते वाढीला आले पोषक ठरत आहेत अर्थक्षेत्रामध्ये आपण बघितलं असेल आता आताच्या ह्या काळात सगळेजण इंटरनेट बँकिंग डिजिटल पेमेंटच करतात कारण सगळेजण हेच प्रीफ ऑनलाइन पेमेंटच प्रिपेर करतात कारण हे सेफ्टी पण आहे आणि त्यातही ह्यामुळे आपल्या जे अर्थव्यवस्था आहे त्या विकसित होते व वाढते सुद्धा आणि ह्यामुळे उद्योग उद्योगांना जे बरेच वाढ होते उद्योगांमध्ये आणि पोषकपूर्ण सुद्धा ठरत आहे